मराठी भाषा ही तसा विचार करता समृद्ध भाषा आहे कारण भारतीय राज्यघटनेने ज्या भाषा वापरासाठी परवानगी दिलेली आहे त्याच्यामध्ये मराठी एक प्रमुख भाषा आहे आता सध्या मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतावर इंग्रजांचं परकीय राज्य होतं आणि त्याच्यामुळे मराठी भाषेवर कुठेतरी इंग्रजी भाषेचं अतिक्रमण सध्या झालेलं आहे आणि मराठी भाषेचं इंग्रजीकरण झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आपण मराठी भाषा पूर्ण मराठीमध्ये बोलू शकत नाही आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये आपल्याला इंग्रजी शब्द बोलावेच लागतात त्याच्यामुळे मराठी भाषेमध्ये इंग्लिश संस्कृतीचा कुठेतरी प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो त्याच्यामुळे मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषा असेल आणि इंग्रजी संस्कृती म्हणजे किंबहुना ब्रिटिश संस्कृती ह्याच्या प्रभावामुळे हा बदल झालेला आहे असं माझं मत आहे